असं काही नाही की म्हणजे हे ही औषधं घेणे टाळण्यासाठी आपण आयुर्वेदातली औषधं वगेरे घे घ्यायची असतात ते पण ती आयुर्वेदातील औषधं घेण्यासाठी पण एक म्हणजे सल्ला लागतो म्हणजे ती औषधं कशी वगैरे म्हणजे कधी कोणत्या वगैरे वगैरे साठी पण सल्ला लागतो तो घेण्यासाठी पण आपण आयुर्वेदिक डॉक्टरकडेच जातो आपली जी म्हणजे आता रुग्णालयांमध्ये जायला टाळण्यासाठी तरी औषधं घेतली जात नाही पण पण ती औषधं खरंच खूप गोष्टी म्हणजे प्रभावी असते म्हणजे त्याचा प्रभाव चांगला पडतो आपल्या शरीरावर त्यामध्ये आता असं म्हणजे आता मोठमोठे आजार वगैरे किंवा पायांचे म्हणजे पा हातापायांचे जे आजार असतात त्यामध्ये आयुर्वेदाचा उपयोग केला जातो म्हणजे आयुर्वेदातील औषधे वगैरे घेतली जाते त्यामध्ये आपण ती औषधं वगैरे म्हणजे खूप प्रभावी असतात तर आपल्याला ते औषधं घेणं चांगलं म्हणजे आपल्याला घेऊ शकतो आपण ते औषधं पण त्यासाठी डॉक्टरांचा वगैरे सल्ला घेतला जातो ती औषधं पण अशीच घेतली जात नाही त्यासाठी पण आपल्याला सल्ला लागतो एखादे कोणतीही औषधं वगैरे असते तर ते आपण कोणाच्याही म्हणजे त्या म्हणजे त्या प्रकारची डिग्री डिप्लोमा वगैरे असलेल्या सल्लागारांची म्हणजे डॉक्टरांशी वगैरे घेऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला कोणतीही औषधं वगैरे घेताना सल्ला घ्यावाच लागतो त्यांचा हे आपल्या आरोग्यासाठी तेच आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं